आमच्या भागामध्ये दररोज बनणारा आणि ठीक ठिकाणी मिळणारा एक प्रसिद्ध पदार्थ म्हणजे वडापाव पाव याचा अर्थ ब्रेड आणि वडा हा बटाटा आणि बटाटाची भाजी आणि त्याच्या वरती आवरण असतं डाळीच्या पिठाचं बेसन पिठाचं तर तो बेसन पिठात बुडवून केलेला हा वडा तेलात तळून काढला जातो आणि त्याला बटाटा वडा असं म्हणतात तर हा वडा त्या पावासोबत खाल्ला जातो आणि त्याच्यासोबत तिखट चटणी हिरव्या मिरचीची चटणी अशा प्रकारे चटणी लावून तो थोडासा तिखट आणि गरमागरम खाल्ला जातो तर याचे ठिकठिकाणी अगदी सगळीकडे नाक्या नाक्यावर स्टॉल असतात किंवा दुकानं असतात हॉटेलमध्ये मिळतो सगळीकडे मिळतो आणि हा खूप प्रसिद्ध असा पदार्थ आहे